आमच्या परिसरात लहान मुलांसाठी क्रिकेट बॅडमिंटन टेबल टेनिस या खेळांचे वर्ग घेतले जातात या खेळांच्या वर्गामध्ये साधारणपणे वयाच्या सहा वर्षानंतर ते बारा तेरा पंधरा वर्षापर्यंत मुलांना पाठवणं योग्य असं वाटतं